नमस्कार मी ऑनलाईन जॉकेटचं मागणी काही दिवसापूर्वी केली होती आणि त्या मागणीनुसार मला ते डिलेव्हरी मिळाली परंतु ही डिलेव्हरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते जॅकेट खूप मोठं आहे आणि ते मोठं मला होणार म्हणजे अगदी सैल सैल होणार आणि ते मला नको आहे तर मी ह्या ठिकाणी मला छोटं म्हणजे माझ्या मा मेजरचं मला ते जॅकेट हवं आहे म्हणून कस्टमर केअरला मी फोन केलेला आहे आणि त्या ठिकाणी मी माझी साईज त्याच्यानंतर लागणारा वेळ हे सर्व तपशील त्यांच्याकडून घेतलेलं आहे तर मला ही लवकरात लवकर मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्या पद्धतीने मी माझी पुढची तयारी करतो